माझ्याकडे किराणा दुकान आहे मसाल्याची पण आम्ही पदार्थ विकायला ठेवलेलं आहे सगळीकडल्या प्रकारचे मसाला जे आपण काळ्या तिखटाचं करतो ते प्रकार आ आणि अनेक मसाले दुसरे आहेत ते पण तयाऱ आम्ही विकायला ठेवलेले आहेत तर माझ्याकडे अनेक लोकं येतात माझा धंदा चांगला चालतो आणि प्रॉफिट मला चांगली आहे आणि आम्ही पण लोकांना प्रत लोकांना शेतकऱ्यांला आणि छोट्या उद्योगधंधंद्यांना आर्थिक धंद्याला आम्ही सल्ला देतो आमच्या माध्यमातील वृत्तपत्रात आम्ही पाठवून देतो की असं असं आमचं आमची माहिती देतो सगळ्या आमच्या धंदेविषय माहिती देतो सल्ला देतोत आणि इतका आमचा प्रॉफिट झालेला आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या लोकांना पण सल्ले शेतकऱ्याला देतो छोट्या मोठ्या उद्योग धंद्याला देतोत की ही असं तु्मी करा तुम्ही केल्यानंतर तुमचं प्रॉफिट होईल तुमच्या प्रपंचाला हातभार लागेल तुमची मदत होईल आणि तुमचा उर्जित काळ चांगला होईल असं आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो त्याच्यासाठी की आम्ही सगळ्यांना सल्ले देतो आणि माध्यमातनं वृत्तपत्रातनं आम्ही आम्ही जाहिरात दिलेली आहे आमची आमच्याकडे किराणा दुकान आ आहे आमच्याकडे मसाल्याचे वगैरे व्यापारी आहेत आम्ही आणि तुम्हाला जी कुणाला पाहिजेलं असेल तर आम्ही ऑर्डर करतोय घरपोच आम्ही देत आहोत ह्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे यावे किंवा आम्हाला फोन करावा आम्ही घरपोच आम्ही आम्ही व्यवसाय देत व्यवसाय करतोत घरपोच तुम्हाला माल सेवा पुरवतो ह्याच्यासाठी आमचा सल्ला तुम्हाला देतो आम्ही